नमस्कार सर बाबाजान होटेलमध्ये कॉल लागला आहे का अरे हां सर आम्हाला वीस वि बिर्याणीचं ऑर्डर पाहिजे होतं हां पाहिजे होतं आणि तंदुरी वीस तंदं तंदुरी आणि दहा बॉईल अन अंडी हं किती वाजेपर्यंत होईल म्हटलं सर नऊ वाजेपर्यंत नाही सर आम्हाला आठ वाजेपर्यंत पाहिजे होती हमखास नाही सर हे मित्र आलेले आहेत माझे त्याच्यामुळे लवकर पाहिजे जरा लवकर होण्याची कृपया करावी सर विनंती करतो सर तुम्हाला लवकरात लवकर करा तुम्ही हां हां वीस बिर्याणी सर वीस हां अंडा करी सर दोन अंडा करी अजून काय सर तुमच्या जवळ पेशल डिश नाही सर फिश नाही पाहिजे आम्हाला चिकनमधून अजून आहे का काही चिकन टिक्का चिकन तर्री हां सर दहा चिकन तर्री पाठवून दे जा मी कुठे राहतो हां सर मी इथं राहतो आपलं गाडगे नगर पोष्ट बॅ पोष्ट बँक आहे की नाही हां बस सर तिथंच तर तुम्ही जेव्हा येसाल ना डिलिवरी तुमचा बॉय जेव्हा येणार तर माझा नंबर हाच आहे तर त्यांना कॉल करायला लाव सांगा मला हा मी तिथंच राहणार त्या चौकामध्येच राहतो सर मी तर तुम्ही आल्यावर मला कॉल करा

हां हां वीस तंदुरी सर का नक्की आठ वाजेपर्यंत सर याल नक्की पण ओके सर हां थँक्यू सो मच सर